मी मागे फ्लिपकार्टवरून एक प्रोडक्ट बोलवला होता फोन त्यासोबत मी लॅपटॉपपण बोलावला होता आणि माझा फोन जो आहे तो एकदम छान निघालेला आहे बट लॅपटॉप जो आहे त्याच्या कॅमेरा कॉलिटी एकदम खराब आहे अजून मी जेव्हा पण त्याला बाहेर घेऊन जातो माझ्या कामासाठी तर त्याचा बॅटरीचा पावर एवढा कमी आहे की तो माझ्या कामाच्या मध्यातच अडथळे आणते अँड तो जो लॅपटॉप आहे त्याचं मी कमी रेटिंग दिलेली आहे फ्लिपकार्टवर अजून मी नवीन कंपनीचा लॅपटॉप घेणार आहे ज्याच्यात मला चांगले फीचर्स मिळे अजून हा लॅपटॉप मी यानंतर कोणालाच सजेस्ट नाही करणार आहे